आमच्या परिसरामध्ये चांगल्या संधी रोजगारासाठी खूप कमी आहे आमच्या इथे लोकसंख्याचे अभाव खूप जास्त असल्यामुळे तरुणांना रोजगार खूप कमी प्रमाणात मिळतो त्यामध्ये सरकारी नोकरी असेल किंवा बाकी कोणत्या नोकऱ्या असेल त्यासाठी आव्हान खूप मोठे त्यांच्यासमोर येतात चांगली नोकरी चांगला पगार पूर्ण फॅमिली सांभाळण्याचं हे त्याच्यामुळे घरची परिस्थिती आणि यासाठी तरुणाला चांगलं शिक्षण घ्यावं लागतं चांगल्या डिग्र्या घ्यावं लागतं त्याच्यामध्ये कोणत्या कंपनीत कामासाठी गेलं जॉबसाठी गेलं तर ते तिथं हमखास विचारतात तुमचा अनुभव किती आहे तो अनुभव जर नसेल तर काम तिथे कोणालाही भेटत नाही आणि हे काम मिळण्यासाठी आपल्याला अनुभवाची खूप म्हणजे खूप गरज भासते अनुभव असणं किंवा सरकारी नोकरी जर असेल तर सरकारी नोकरीसाठी तरुणांचा मोठा मॉब जातो महाराष्ट्रामध्ये जर सतरा हजार पदांची भर्ती असेल तर तब्बल सतरा लाख विद्यार्थी त्या भरतीसाठी उतरतात म्हणूनच भारत आमच्या परिसरामध्ये तरुणां प पुढे नोकरीसाठी खूप आव्हाने आहेत काही काही ठिकाणी अशा आहेत की तिकडे आव्हाने कमी आहेत पण तरुणाला तिकडेही काही प्रमाणात जॉब मिळत नाही त्याचं कारण असे की त्या ठिकाणी लोकाला रोजगार मिळते आणि काही लोकाला रोजगार मिळत नाही त्यामुळे लोकाला रोजगार मिळण्यासाठी तिथं लोकाला चांगले प प्रकारे प्रयत्न करावे लागतात ते प्रयत्न जर साजेसे झाले तर मग त्या लोकाला चांगल्या प्रमाणात तिकडे नोकरी मिळते पगार ही चांगल्या प्रमाणात मिळतो पण काही ठिकाणी नोकरीचा अभाव असल्यामुळे त्याला खूप साऱ्या आव्हानांपुढे सामोरे जावं लागते आणि ते आव्हान आहे जसं की शिक्षणाच्या असेल काहींचे अपंगत्व असतं त्यांनाही आव्हान असतं काहीचं शिक्षण कमी असतं त्यांनाही अभाव असतो म्हणजे याचा अर्थ असा की शिक्षण आणि काही प्रमाणामध्ये त्यांच्यापाशी डिग्री आणि त्यामध्येच त्यांच्याकडे अनुभवही खूप प्रमाणात लागतो अनुभव नसेल तर लवकर जॉब कोणलाही मिळत नाही आणि त्याचमुळं अनुभव हा सगळ्यांना असला असलाच पाहिजेल अनुभव जर असेल तर सगळ्यालाच तिकडे जॉब मिळण्याची क्षमता असते धन्यवाद